मी माझ्या मुलाला काळी माती आणायला लावली माझ्या मुलांनं टेम्पो भरून माती आणून टाकली दारामध्ये मग ते लोक न्यायला दारातली माती म्हणून मग मी काय केलं कुंड्या आणल्या ती माती भरली सगळी पोत्यामध्ये गच्चीवर नेऊन टाकली आणि मग कुणाला छोट्या छोट्या छोट्या कुंड्या आणल्या त्या कुंड्यामध्ये तुळशीचे रोपं लावले झाडाचे फुलाचे लावले वेलं लावले काही असे भरपूर हे केलं आणि नंतर पुन्हा मग ते तुळशीची बा तुळशीचे रोपं लावले त्या कुंड्यामध्ये पुन्हा खाली असे जमिनीमध्ये खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामंध्ये तुळशीचे खड्ड्यामध्ये तुळशीचे रोपं लावले तुळशीची बाग केली आणि मी त्या रोज तुळशीच्या बागेम तुळशी जाऊन त्या तुळशी मंजूळा काढून श्री विठ्ठलाला हार घालते दररोज असे खूप भरपूर झाडं लावले आहे तुळशीचे लावले आहेत काही झाडं फुलांचे लावले आहेत काही फळांचे लावले आहेत काही असे भरपूर काही गच्चीवर लावले तर गच्चीवर एवढा मोठी बाग केली आहे आणि गच्चीवर गच्चीवरली बॅग त्या कुंड्यातली बाग काही झाडं काही व्यवस्थित म्हणजे जास्त तग धरत नाहीत पण जमीनीतील झाडं मात्र भरपूर तग धरतात आणि मोठे होतातं त्याला त्यांची पडण्याची हे करण्याची वरचेवर वाढ होते त्यांची पण कुंडीच्या झाडामधली वाढ होत नाही जास्त त्याच्यामुळं खाली लावले आहेत मी खाली बाग अंगणामध्ये एक बाग केली आहे तुळशीच्या रोपं येतं भरपूर फुलांचे रोपं आहे भरपूर त्यांना पाणी घालते व्यवस्थिशीर दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या झाडाला घालते वेलाला घालते फळाला घालते फुलांच्या झाडाला घालते भरपूर पाणी घालून त्यांचं पोषण करते सकाळ संध्याकाळ त्यांची व्यवस्था करते सगळं व्यवस्थिशीर करून शेती फुलांच्या झाडाला पाणी घालून फळांच्या झाडाला काही भोपळ्यांची झाडं लावलेली आहेत वेलं लावलेले आहेत भरपूर असे हे केलेलं आहे खूप